हॅलो हां बोला थांब ना मम्मी हां हॅलो अच्छा अच्छा हाऊ कॅन आय हेल्प यू सर हाऊ कॅन आय हेल्प यू अच्छा अच्छा वेडिंग प्लॅनिंगसाठी तुम्हाला हॉल वगैरे बुक करायचा आहे की केला अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे हॅलो किती हां हां आपल्या इथे रत्नम् लॉन्स आहे ना तिकडे खूप मोठा हॉल आहे न् चांगला व्यूसुद्धा आहे तिकडून फोटोशूटसाठी पण छान आहे हां हां तसं वेडिंगमध्ये किती लोकं येतील ॲवरेज अच्छा अच्छा ओके ओके चालेल चालेल हां हां ते आमच्याकडूनच येते हां तुमी फक्त आम्हाला जे जे डिशेश वगैरे पाहिजे तुम्हाला ते आ फक्त त्याची लिस्ट आम्हाला एकदा सांगून देसाल डेकोरेशन वगैरे सगळं आम्हीच बघून घेऊ हां डेकोरेशन वगैरे सगळं आम्हीच बघून घेऊ

ते ॲक्च्युली प्लेट पर प्लेट असते

तसं म्हणलं तर पर प्लेट सिक्स्टी रुपीज असते पण पाचशे पर प्लेट सिक्स्टी रुपीज असते हां पण पाचशेजणांचं म्हटलं तर थोडी रेटिंग्ज कमी पण करू शकतो म्हणा आमच्या इकडे तो तितका ऑफर असतेच

हां आणि डेकोरेशन कसं पाहिजेत वगैरे त्याची काही पिक्स आम्ही पाठवतो तुम्ही कलर सिलेक्शन करून सांगा हां हां ठीक आहे वेल